मी हर्षलता पाटील बोलत आहे मला ठाणेपिणीमध्ये जंगलामध्ये फिरायला जायचं आहे त्याच्याबद्दल खूप माहिती

फीज वगैरे हॅलो

वन वन्य प्राणी ठीक किती वाजता जावं लागंल म्हणजे इथून निघायचं

एक दिवसाची तीन साडेतीन हजार का ठीक आहे जेवण वगैरे जेवणामध्ये काय राहील हां ठीक आहे पोहा वगैरे पोहा वगैरे आहे का नाश्त्यामध्ये मग स्विमिंग वगैरे आहे का म्हणजे एन्जॉय करायला